काय करत आहे अच्छा झालं जेवण हो का कोणती शिरिअल पाहत आहे कोणती साडेनऊला कोणती लागते नाही बा आम्ही सिरिअल्स बघत नसतो हा अरे आता हे पुरणपोळी कशी बनवते मला येत नाही आता ते हे येत आहे ना काय म्हणते गुढीपाडवा नाही येत ना सांग अच्छा अच्छा आणखी अच्छा पुरण यंत्र अच्छा आणखी मग काय करायचं त्याच्यानंतर ड्रायफ्रूटस् इलायची वगैरे अच्छा अच्छा नॉर्मल पोळीसारखी मग लाटायची आहे का ते लाटून म्हणजे तव्यावरच टाकायची ना ते पुरण वरून टाकायचं का खा अंदर टाकायचं अच्छा ठीक आहे ओके बाय